मला दैनंदिन जीवनामध्ये आर्थिक साधन हे खूप उपयुक्त पडत आहे प्रत्येक गोष्टीमध्ये आर्थिक साधनाची आवश्यकता लागत आहे कोणतीही काम करायचे असेल तर आपण करू शकतो आर्थिक साधनामुळे आपल्याला दैनंदिन जीवनामध्येे खूप चांगले प्रकारे उपयुक्त पडते आर्थिक सालन हे कोनत्याही कामासाठी उपयोगी पडत असते त्यामुळे मला दैनंदिन जीवनामध्ये आर्थिक साधन हे सर्वात उपयुक्त वाटत आहे